माझी फॅमिली एक जॉईंट फॅमिली आहे आमच्या फॅमिलीमध्ये मी माझा भाऊ माझी बहीण आई बाबा काका काकू आजी हे सबंध लोकं आहे आमची फॅमिली जॉईंट फॅमिली आहे तुम्हाला तर माहीत पडलं माझं शिक्षण चालू आहे माझ्या भाऊचं चालू आहे माझ्या बहिणीचं चालू आहे आणि काका काकीचे दोन पोरं आहेत त्यांचेही चालू आहे शिक्षण लय चांगलं चालू आहे फॅमिली म्हणजे असं आहे का कोणतेही आपल्यावर प्रॉब्लेम आले तर जेव्हा फॅ फॅमिली सोबत राहते तर बुवा कोणती कितीही मोठी प्रॉब्लेम असू द्या ते माणूस हॅन्डल करू शकतो कितीही मोठी असू द्या कसं आहे एकामेकांस साथ असल्यावर कोणतेही प्रॉब्लेम आली तर माणूस आरामशीर हॅन्डल करू शकते जे सपोर्ट राहते घरचे ते वेगळंच सपोर्ट राहते त्याच्यानं माणूस कितीही मोठी कशीही प्रॉब्लेम हॅन्डल करू शकतात घरची असू द्या बाहेरची असू द्या कोणतीही प्रॉब्लेम असू द्या घराचा वडीलचा हात सरावर डोक्यावर असला तर मग कोणती प्रॉब्लेम काय आहे सबंधच हॅन्डल करते माणूस दुसरी गोष्ट हे का जे घरात प्रेम राहते ते घरात लयच आनंद राहते जेवणही सोबत पाहिजे सपानी सोबत पाहिजे ते तर आमच्या घरी आहेत म्हणा जेवण पाणी बिणी सबंध एक सोबत राहते दिवसात नाही तर रात्री एक टाईमनी सगळ्यांसोबत जेवण एकच सोबत राहते एक आहे आता आपलं आहे मित्रमंडळ मित्रमंडळ मित्रमंडळ म्हटल्यावर तर विषयच नाही भाऊ ते तर छान राहते कसं आहे कोणतंही आपल्याला एक कोणतंही ताण असला कोणतंही टेन्शन असला पेपरचा शिक्षणचा काही असला आपण मित्रापाशी जाऊन रुठूनबी बसलो का त्याच्यासोबत नाही बोललो तरी ते आपल्याला आपल्याला हसवायचा प्रयत्न करतात की भाऊ तुला काय झालं काहून असा बसला काय प्रॉब्लेम आहे सांग ना आपण किती प्रयास केला तरी ते आपल्याला हसवून टाकता हे एक मित्राचा लय मोठा फायदा आहे कसं आहे कोणतेही प्रॉब्लेममध्ये असला तर माणूस तर ते हसवून देते ते कसं आहे भाऊ मित्र म्हटल्यावर काय असू द्या किती कि कोणतीही तकलीफ आली तर त्याला रात्री फोन करा की भाऊ मला असे असे प्रॉब्लेम आली तर भाऊ एक फोनवर हाजीर राहते सांग काय झाला असा मित्र राहते सांगा असं मित्र पाहिजे